भारतातील रो रोजगाराचे चित्र आत्ता काही एवढे ठीक नाही पण हळूहळू ते ग्रो होत आहे आत्ताची पिढी आहे ती ग्रो करण्याचा प्रयत्नदेखील करत आहे इलेक्शन्स मुळे आता नवीन सरकार येणार तेही प्रयत्न करतीलच अर्बन आणि रुलर एरियामध्ये एवढाच फरक की की अर्बन सिटी जे राहतात त्यांना जास्त संधी दिली जाते त्यांना जास्त परिस्थिती माहिती असते की कशी आहे कशी नाही एखादा ऑफिसमध्ये आपण गेलो तर आपल्याला माहिती असते अर्बन सिटीत जे राहतात त्यांना माहिती असतं की कसं वागायचं कसं बोलायचं पण तेच रुरल एरियामध्ये गेले तर त्या माणसाना खूप मोकळेपणाची सवय असते ते नाही जगू शकत आपल्यासारख्या लोकांसोबत किंवा आपल्यासारख्या वागणुकीला ते नाही संमती दिऊ शकत इव्हन आपल्याला त्यांना इ ति गावी गावावरून शहरात बोलवायचं असेल तरीपण त्यांना परिस्थिती नीट बघून आईबाबांची नीट व्यवस्था करून इथे यावं लागतं आणि तेवढी त्यांची परिस्थिती पण नसेल कदाचित इकडे जरी त्यांना ऑफर मिळाली पुढे जाऊन कधी किंवा मिळेल तर त्याच्यासाठी पण त्यांची योग्यता प्रा पात्रता ते त्यापुरती असतील किंवा आपल्या रेझ्युमे बघून ते ऑफिसवाले सिलेक्ट जरी करतील रोजगारांना तरीपण पुढे त्यांना फेस करावंच लागणार कारण की अर्बन सिटीमध्ये येऊन राहिलं राहणं हे सोपं काम नसतं नाही रुरलमध्ये असतं पण अर्बन सिटीमध्ये आपल्याला जशी संधी मिळते तशी रुरल सिटीमध्ये नाही मिळत त्यामुळे गा गावी जे राहतात त्यांना संधी उपलब्ध करून देणे हे भारताचे कर्तव्य देखील आहे रोजगार मिळतो आहे पण जे युत आहे त्यांना पुढे जाण्याची संधी देखील मिळाली पाहिजे